माझ्या घरी लग्न होते त्यामुळे मी त्याच्यासाठी एक ड्रेस घेतला व तो ड्रेस मी आकाश या दुकानमधून घेतला मला त्या ड्रेसची क्वालिटी फार आवडली तो ड्रेस खूप छान आहे व त्याचा कलरही खूप छान आहे त्याचा धुतल्यावर रंगही नाही निघत व तो एकदम सॉफ्ट आहे तो मी कधीही कुठेही घालू शकते व त्यांनी त्या ड्रेसबद्दल मला डिस्काउंटसुद्धा दिले होते व तो ड्रेस मी आता चांगल्या पद्धतीने घाल म्हणजे घालणार आहे आणि तो ड्रेस मा माझ्या आईने मला दिला होता